हा सर मी तुमच्या क्लासच्या स्टुडंट बोलताव बी सी ए बॅचचा जयेश नागपूरकर हा सर माझा एक प्रश्न होता की माझं ग्रॅज्युएशन तर आता कंम्लीट होईल तर मी ग्रॅज्युएशननंतर काय केलं पाहिजे माझा बी सी ए होतं कंपुटर सायन्सची फिल्ड होती अजून मला समोर सुद्धा कंपुटर सायन्सच्याच रिलेटेड करायचं इच्छा आहे पण काय केलं पाहिजे याचात कन कन्फ्यूज हौ बरोबर अजून मला पोस्टग्रॅज्यूएशन करू शकतो का मी अच्छा तर एम सी ए ठीक राहील की एम बी ए पण करू शकतो

तर मी त्याच्यासोबत काही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकतो का अच्छा

कोर्सेस करू शकतो एम सी ए एम सी ए हा अच्छा धन्यवाद सर हा पाच झाले टोटल हे तीन दोन हा धन्यवाद सर मार्गदर्शन देण्याबद्दल